सर्वच प्रसार माध्यमं अल्पसंख्यांक किंवा उपेक्षित समाजाविषयी बातम्या देतात म्हणजे उदाहरणार्थ आज तक असेल ए बी पी माझा असेल ह्या सगळ्या चॅनलवरती अल्पसंख्यांक किंवा उपेक्षित समाजाना गोरगरीब यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व ते देतात आणि त्यांच्याविषयी जी गोष्टी असतील त्या प्रभावीपणे मांडतात त्याच्यात काही अडचण नाही अनेक वृतपत्रसुद्धा अल्पसंख्याक समाज असेल किंवा गरीब समाज असेल उपेक्षित समाज असेल त्यांच्यावरती अत्याचार झालं तर त्याच्या बातम्या निश्चितच देतात त्याच्यामुळे त्याच्यात काही अडचण नाही